हो माझं हे स्पष्ट मत आहे की जो शास्त्रीय संगीत गातो तो पाश्चात्य संगीत काय जगातलं कुठलंही संगीत गाऊ शकतो कारण मुळात ज्याचा बेस पक्का आहे त्याला कुठलंही गाणं हे नंतरचं कठीण नाही आणि अभिजात आणि चिरंतन असलेलं हे शास्त्रीय संगीतच आहे